हॅलो हा तुम्ही त्रिशाली मोबाईल शॉपीमधून बोलत आहा ना मी एक आठ महिन्यापूर्वी मोबाईल घेतला होता तुमच्या शॉपमधून एक वर्षाची गॅरंटी आहे त्याला आणि तरी पण मोबाईल हँग मारत आहे गरम होत आहे आणि चार्जिंग होत नाही व्यवस्थित हां मी रिअलमीचा घेतला आहे हो एट मंथ झाले आहे

आणि डिस्प्ले डिस्प्ले पण फुटलेलं आहे ते पण रिपेअर करायचं होता

सॉफ्टवेअर पण मारायचं आहे तर ते अपडेट करायचे आहे जे सॉफ्टवेअर अच्छा कधी पर्यंत मग भेटेल वन इयर वॉरंटी आहे मॅडम मी रिअलमी कंपनीचा मोबाईल घेतला सी थ्री मॉडेल आहे एक वर्षाची गॅरंटी आहे आठ महिने झाले तरी मोबाईल हँग होतं आणि गरम होत आहे अच्छा मॅम हो मॅम थँक्यू मॅम नाही मॅम थँक्यू